जर मला प्रत्यक्षात कुठल्या चित्रपट तारकांना भेटायला मिळत असेल तर माझी पहिली पसंती मुक्ता बर्वे स्वप्नील जोशी प्रशांत दामले त्याचमुळे इत्यादी बरेच सिनियर कलाकार आहेत ज्यांना मला भेटायला आवडेल त्यांना भेटल्यावर मला त्यांना पहिला प्रश्न तर नक्कीच विचारायला आवडेल की या क्षेत्रामध्ये येण्यासाठी त्यांनी कोणत्या प्रकारचं शिक्षण घेतलं त्या शिक्षणासाठी त्यांनी कुठल्या प्रकारच्या डिग्रीसाठी अप्लाय केलं होतं त्याचप्रमाणे कला हे क्षेत्र ह्या येण्यासाठी त्यांना कशाची आवड निर्माण झाली केव्हा झाली लहानपणापासून त्यांना आवड निर्माण झाली की मोठेपणी तसंच त्यांना या क्षेत्रामध्ये शे व्य अभिनय करताना कुठल्या कुठल्या अडचणी आल्या कुठले अनुभव आले कुठले कुठले विचार त्यांना आत्मसात करता आले काय काय शिकवण मिळाली हे सगळं मला त्यांच्याकडनं विचारायला भे विचारायला आवडेल आणि त्यांना भेटलं तर पहिल्यांदा असं वाटेल की आपले गुरुच आपल्यासमोर आले आहेत आणि जर आपले गुरु समोर आले तर आपल्याला कसे आपण निशब्द होतो तर असं पण आ कधीतरी होऊ शकतं तर त्याबद्दल तर मी काय बोलावं हेच मला कळत नाही आहे की मुक्ता बर्वे ही तर माझी अत्यंत आवडती अभिनेत्री आहे तिच्याबद्दल जितकं बोलू तेवढाच कमी आहे तिचा अभिनय इतका सुंदर आहे की जितक्या तिच्या कला आहेत तितकेच तिचं अभिनयामधले ज्ञान आहे त्या क्षेत्रामध्ये तिने इतकं उंचीवर तिने हा क्षेत्र नेलं आहे की काय बोलू आणि काय नाही असे होत आहे आणि स्वप्नील जोशी ते तर अगदी लहान असल्यापासूनही अभिनय क्षेत्रामध्ये काम करतात त्यांचा कृष्णाचा जो अभिनय होता तो तर इतका सुंदर होता इतकं सुंदर काम तर मी कधी लहानपणीचं कुठल्याच अभिनेत्याचं पाहिलं नाही आहे त्याचप्रमाणे त्यांचे आत्ताचे मराठीमधले जे भरपूर सारे चित्रपट आहेत त्याच्यामध्ये मला त्यांचा मितवा हा पिच्चर खूप आवडतो ज्यामध्ये प्रेमाला त्यांनी समर्पण दिलं आहे आणि त त्याचपणे प्रशांत दामले हे तर इतके उत्कृष्ट अभिनय अभिनय अभिनेते आहेत दिग्दर्शक आहेत त्यांची इतकी नाटकं गाजली आहेत त्यांचं मला शू कुठं बोलायचं नाही हे नाटक तर अत्यंत प्रिय वाटतं कितीही वेळा मी ते बघू शकते आणि ह्या सगळ्यांकडनं जर मला मार्गदर्शन मिळालं तर आणखीन त्यात काय वाईट आहे